मी महाराष्ट्र राज्यात राहते आणि सध्या राज्यामध्ये शिक्षण शिक्षण हे याच्या यामध्ये भरपूर लोकं शिक्षण घेतात तळागाळातील लोकंही शिक्षण घेत आहेत त्याच्यामुळे शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार सर्वत्र झालेला आपल्याला दिसतो आणि तसेच की इंजिनिअरिंग वगैरे मेडिकल या फील्डमध्ये किंवा आय आय टी फील्डमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त शिक्षण घेतले जाण्याचे प्रमाण दिसते त्या मानाने मराठी भाषेमध्ये शिक्षण ऑलमोस्ट मराठी शाळा तर बंद झाल्यातच म्हणजे जमा आहे असं म्हटलं जातं पण असं नाही आहे मराठीचं कार्यही हळूहळू होत आहे आणि ज्यांना मराठीमध्ये आवड आहे वगैरे किंवा शिकत आहे शिकत आहेत मुलं पण त्या मानाने इतर भाषेच्या मा इंग्लिश मिडियमच्या प्रमाणे तुलनेत मराठी मध्ये शिक्षण घेणं फार सध्या असं कमी झालेलं आहे मराठी शा शाळाही फार कमी आहेत कारण कार्यालयीन कामासाठी वगैरे इंग्रजी भाषेचाच जास्तीत जास्त उपयोग होताना आपल्याला दिसतो तर शिक शिक्षणाचे प्रवाह तर फार म्हणजे आहेत बरेचसे आहेत त्यामध्ये शिक्षण घेतलं जातं आणि नवीन कोर्सेस सांगायचे तर आजकाल एम बी ए वगैरे किंवा बी एम एस वगैरे या सर्व क्षेत्रामध्ये जास्त शिक्षण घेतलं जातं आहे कारण मार्केटिंग वगैरे या सगळ्या फील्डमध्ये फार जास्त महत्त्व आलेलं आहे औद्योगिकीकरण या सगळ्या गोष्टींमुळे मार्केटिंग फील्डमध्ये शिक्षण घे घेतलं जातं आहे सध्यातरी आणि बाकी टीचिंग वगैरे किंवा असे बरेचसे शिक्षणाचे प्रवा प्रवाह आहेत त्यामध्ये शिक्षण घेतलं जातं